दादासोबत रोज दुचाकीवर फिरायला गेल्यामुळे मला बाईकिंगचा छंद लागला मग तो छंद अधिक वाढला जेव्हा मी मा बाईक चालवणं शिकले बाईकमध्ये पण मला खूप प्रकार आवडतात जसं केटीयम आर वन फाई बुलेट असे हे माझे आवडती गाड्याज गाडी आहे आम्ही बाईकवर दूरदूरपर्यंत फिरायला पण गेलेलो आहोत फॉर जसे मालटेकडी चिखलदरा धारणी इत्यादी ठिकाणांवर आम्ही फिरायला गेलेलो आहोत आम्ही एकदा फॅमिली टूरपण काढलेला होता पन्नास किलोमीटरचा टूर काढला होता ज्यात बारा तेरा फॅमिली मेम्बर्स होते महाराष्ट्र टूर होता एक्कावन्न दिवसाचा आ तो आम्ही सोबत पूर्ण बाईकिंगनीच